ऐकून घ्या मला सांगण्यामध्ये खेद वाटतो की आपल्या कंपनीमार्फत आम्ही जे आरक्षण केलेलं होतं कॉमेडी शोचं ते आमच्या मे नातेवाईकाचा आप्तेष्टांचा कार्यक्रम हा अपरिहार्य कारणामुळे किंवा संकटामुळे रद्द झालेला आहे तेव्हा आपण आमच्यामार्फत आरक्षित केलेली तिकिटे रद्द करण्यासाठी मी आपल्याकडे दिलगिरी मागतो पुढच्या वेळेस संधी मिळाल्यास मी आपणाला अवश्य आपल्या कार्यक्रमाचा लाभ घेईन याबद्दल पुनश्च एकदा मी आपली माफी मागतो